हो मला शेअर बाजाराबद्दल माहिती आहे शेअर बाजारामध्ये आपण पैसे गुंतवायला लागते पैसे गुंतवल्यानंतर काही माणसांचे फायदा पण होतात काही माणसाचे नुकसान पण होतात तसेच शेअर मार्केटमध्ये उतरल्यावर आपल्याला डोकं लावून काम कराय लागतं आणि जे लोकं नवीन असतात शेअर बाजारात त्यानी एकटं पुढे पुढे जाऊन काय करायचं नाही त्यानी एक चांगल्या माणसाकडून एक्सपीरीयन्स झालेल्या माणसान् माणसांकडून विचारूनच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे काही लोकं खूप सारे पैसे गुंतवतात पण त्यांचं नंतर लॉस होतो पण अ म्हणूनच त्याच्यामुळे एक्सपीरीयन्स माणसांच्याकडूनच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे डिजिटल ॲप्समुळे भारतातील ट्रेडिंग बदलली आहे हो बदलली आहे कारण की त्याच्यामुळे लोकांची लाईफ खूप इझी झालेली आहे सगळी कामं पटापट होतात तसेच ते जक्म जोखमीची पण आहे कारण की त्याच्यामुळे खूप लोकांचे लॉस होतो पैसे वाया जातात आणि लोकांमध्ये खूप प्रॉब्लम्ज येतात